आर्टसाठी लागणारी जी काही सामग्री आहे ती सामग्री मी काही वेळेला ऑणलाईनवरून मागवते आणि काही वेळेला मी स्वतः दुकानामध्ये जाऊन खरेदी करते कारण की सामग्री जी आहे प्रत्येक वेळेला वेगवेगळी असते काही वेळेला ऑणलाईनवरती ती उपलब्ध नसते त्यामुळे मला ती प्रत्यक्ष पेंटिंगच्या किंवा स्टेशनरीच्या दुकानांमध्ये जाऊन ती खरेदी करावी लागते जे चित्र काढताना जी काही सामग्री लागते जसं काही पेपर लागतात आपल्याला हाट तर ते हाट पेपर्स आपल्याला ऑणलाईनवरती बरोबर भेटत नाही तर ते प्रत्यक्ष दुकानामध्ये जाऊन घ्यावे लागतात आणि जे कलर्स असतात तर ओले कलर्स ते आ ते सुद्धा आपल्याला ते प्रत्यक्ष दुकानामध्ये जाऊन घ्यावे लागतात तर मी अशा प्रकारे ही खरेदी करते आहे आणि ऑणलाईनवरून पण मी काही काही जे आहेत वस्तू जसं ट्रॉईंगचा सजवण्यासाठी मी टिकल्या किंवा वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत त्यापण मी त्यावरून मागवते आहे